आपल्या बागेत लावायला रोपं आपल्या बाग ह्याच्यात आपल्या रोप वाटीकामध्ये मिळतात आणि त्यासाठी लागतं ते आपलं कुंडे माती खत आणि खुरपं आपलं ते धारदार असं टोचासारखं असतं ते आणि कात्री आणि असं हे नारळाचे आपले हे असतात नारळाचं कवर काय म्हणतात ते अशा ज्या आहेत ते साधन रोप लावण्यासाठी लागतं पाणी